नुकतंच बऱ्याच दिवसापूर्वी मी एक मंदिर राहुल कुलकर्णी नावाच्या पत्रकारांनी त्याविषयी व्हिडिओ शूट केला होता आणि तो मला खूप आवडला मग मला असं वाटलं की ते आपण मंदिर बघायला जावं आणि तशीच सहल काढावी असे माझी इच्छा होते आणि त्या दृष्टीनं मी त्या सहलीचं नियोजना असं केलं की अचानक असं ठरलं की बाबा आत्ता माझ्याकडे पैसे आले होते सकाळच्या पारी मग मी माझ्या पत्नीला फोन केला आणि म्हटलं असं असं आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे जवळ घरापासून जवळजवळ दोनशे वीस किलोमीटर अंतर असेल सोलापूरच्या पुढे जायचं आहे त्याही तयार झाल्या आणि नंतर मग आम्ही असे मी मनातच असे आखणी केली किंवा आपल्याला जर दोनशे किलोमीटर जायचं म्हणजे दोनशे किलोमीटर माघारी पण याचं चारशे चार वीस किलोमीटरच्या आसपास जर प्रवास झाला तरी आपल्याला मिनिमम सहाशे रुपयाचं आपल्याला पेट्रोल गाडीमध्ये टू व्हीलरवरती टाकावं लागेल कारण मोटरसायकलवरती फिरण्याचा जो काय आनंद आहे तो वेगळाच आणि शिवाय आपल्याला जास्त कुठेही आपण थांबू शकतो अशा पद्धतीने मी एक आखणी केली आणि त्या सहलीने मला बराच सकारात्मक अनुभव दिलेला आहे त्या दृष्टीने जर आपल्याला मी अजून एक विषय केला की बाबा वेळेचा सर्वात जास्त आखणी मी वेळेची केली की बाबा मला जर चार तास प्रवास कराय चा असेल तर त्यात मी किती किलोमीटर जाऊ शकतो मग मी असा विषय केला की मला पंढरपूरला जाण्यासाठी एक दोन ते अडीच तास लागतील आणि पंढरपूरपासून पणन तेवढाच वेळ लागेल म्हणजे जवळजवळ पाच तास म्हणजे मी सकाळी नऊ वाजता हाललो होतो म्हणजे दोन वाजेपर्यंत माझं असं होतं की तिथपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि अडीच वाजतील पंढरपूरमध्ये जरी आपण अर्धा तास कुठे नाश्त्याला थांबलो तरी अडीच ते पावणेतीनपर्यंत आपण तिथं पोचलं पाहिजे आणि जर तिथून साडेतीनला जरी आपण माघारी परत फिरलो तरी आपण साडेआठ वाजेपर्यंत परत येऊ शकतो अशा पद्धतीनं मी ती आखणी केली होती मग आणि त्या दृष्टीनं मी प्रवास सिद्ध केला आम्ही तिथं गेलो जाताना एका ठिकाणी फक्त वडापावचा वगैरे नाश्ता केला त्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो पंढरपूरला एक अर्धा तास आम्ही वेळ दिला त्या ठिकाणी नदी बघितली दर्शन घेतलं मोबाईल जमा केले परत ते मोबाईल घेतले यामध्ये आणि बाजारपेठ फिरलो त्या ठिकाणी मी अर्धा तास खूप चांगला असा वेळ गेला पाण्याच्या ठिकाणी तिथून पुढे थोडा रस्ता खराब होता ज्याची मी आखणी कधीच केली नव्हती असं ते टेन्शन होतं पण त्या वाईट रस्त्यानेसुद्धा मार्ग काढत थोडासा वेळ जास्त गेला त्यामुळे आम्ही जाग्यावरती पोचलो जाग्यावरती पोचलो मंदिर बघितलं मंदिर फिरलो त्याच्या ऐतिहासिक आणि इतर सांस्कृतिक पार्श्वभूमी बघितली त्याचा अभ्यास केला त्याचे पॉईंट्स काढले ते लिहून घेतलं त्यानंतर इकडे तिकडे तिथं जो काय संगम होता तो संगम नदीचा बघितला नदीच्या किनारी बसलो आणि नंतर परतीचा प्रवास आता परतीचा प्रवास थोडासा उशीर झाला असल्यामुळे जवळजवळ तिथे चार वाजले असल्यामुळे मला परतीच्या प्रवासामध्ये गाडीचं स्पीड वाढवणं नक्कीच गरजेचं होतं त्यापूर्वी आम्ही जेवणसुद्धा केलं आणि आता एकदा पोटाचा प्रश्न सुटला त्यामुळे पुढे आपण व्यवस्थित प्रवास करू शकतो मग परतीच्या प्रवासामध्ये आपण साठ ते सत्तरच्या स्पीडनं गाडी चालवली तर आपण चार तासामध्ये सुद्धा घर येईपर्यंत पोचू शकतो अशा पद्धतीचं नियोजन केलं आणि फक्त जो कच्चा रस्ता होता त्याऐवजी हायवे रोडनं घेतला थोडंसं अंतर वाढलं तरी चालेल म्हटलं पण रस्ता चांगला पाहिजे मग त्याचं नियोजन केलं आणि अजून थोडंसं पेट्रोल गाडीमध्ये भरलं आणि जी फास्टमध्ये आलो आणि गाडीचं कसं आहे आपण गाडी कंटिन्यू असं कितीही तास चालवू शकत नाही त्यासाठी थोडा थोडा ब्रेक घ्यावा लागतो मग आम्ही चहासाठी एका ठिकाणी ब्रेक घेतला यात एका ठिकाणी आम्ही अजून थोडासा एक पाच दहा मिनटाचा ब्रेक घेतला जेणेकरून गाडीलाही आराम इंजिनला थोडासा आराम भेटेल तो दहा दहा मिनटाचे ते दोन ब्रेक सोडले आणि व्यवस्थित जसं जसं आम्ही ठरवलं होतं त्या पद्धतीनं मी ती सहल केली आणि ही जी सहल होती एक आयुष्यातील एका अविस्मरणीय अशी सहल ठरली आनि त्या सहलीमुळे मला खूप अशी उर्जा आली ती सहल केली कानी प्रवास हा माणसाला नव्याचा जुना करत करत नाही तर जुन्याचा नवा करत असतो मग आपल्याला जर रिप्रेश व्हायचं असेल आपल्याला जर डिप्रेशन असेल किंवा इतर समस्या असतील तर नक्कीच प्रवास करणं खूप खूप खूप गरजेचं आहे या प्रवासातून आपल्याला शिकणं गरजेचं आहे त्या प्रवासातून आपल्याला खूप काही ऊर्जा मिळत असते आणि तीच ऊर्जा घेऊन आपल्याला आपल्या वैयक्तिक सामाजिक सांस्कृतिक आणि सर्व जीवनामध्ये प्रगती करायची असते त्यामुळे या प्रवासातून मी खूप काही शिकलो आणि इथून पुढच्या काळामध्येही हा प्रवास नक्कीच मला ऊर्जादायी ठरेल आणि ही सहल कायम अविस्मरणीय राहील असं मला वाटतं धन्यवाद